जर संधी मिळाली तर भारतातील किंवा राज्यातील कोणतेही कला प्रकार मी इतर देशांना दाखवू शकते मला विविध कलाप्रकारांची मला विविध कलाप्रकारांची आवड आहे मी नृत्यकला संगीतकला गायनकला चित्रकला अशा विविध प्रकारची मला आवड आहे त्या विविध प्रकारची त्या विविध कला प्रकारांची मला संधी जर का दाखवायची असेल तर मी विविध देशांना ती दाखवू इच्छिते मला विविध प्रकारची मला जर का मला अशीच आपल्या देशा आप आपल्या देशात किंवा आपल्या देशामधून जर का दुसऱ्या देशात ती आपल्या कलांची सं कलाप्रकार आपली कलाप्रकार सादर करण्याची संधी जर का मिळत असेल तर मी त्या वेगवेगळ्या देशांना ती माझ्या कलाप्रकारांची माझ्या कलांची कलाप्रकाराची साद माझा कलाप्रकार मी वेगळ्या वेगळ्या देशांना सादर करू दाखव दाखवू शकते त्यामुळे मा माझ्यामध्ये असणारे विविध कला प्रकार हे सर्व लोकांना समजू शकतात की माझ्यामध्ये वेगवेगळ्या नृत्यातून माझे नृत्यकला कसे आहे हे मला समजू शकते गायनातून माझा सूर कसा आहे संगीत माझं संगीत कसं आहे अशा चित्रकलेतून माझी चित्रक चित्रकला कशी आहे ती कशा प्रकारे त्या चित्र मी माझ्या चित्रकलेमार्फेत माझ्या कलेचा वेगवेगळ्या देशांमार्फत त्याचं सादरीकरण करू शकते त्यामुळे मला वेगवेगळ्या देशांमध्ये माझे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात मला करियर माझी मला काम करण्याची नोकरीसाठी काम करण्याची मदत मिळेल मग वेगवेगळ्या देशात मी काम करू इच्छिते नृत्यकला चित्रकला गायनकला अशा वेगवेगळ्या कलांचे सादरीकरण करून मी वेगवेगळ्या क्षेत्रात भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात खूप यश घडू शकते अशा प्रकारे मला मा भारतात किंवा राज्यातील कोणत्याही देशात वेगवेगळ्या प्रकारे भारतातील कोणत्याही देशात मी देशांना वेगवेगळ्या राज्यांना माझ्या कलांचे प्रदर्शन करू शकते व माझी कला वेगवेगळ्या प्रकारे दर्शवू शकते त्यामुळे मला ही संधी मिळाली तर मी त्या संधीचा खूप फायदा करून घेईन धन्यवाद